सुडोको सुडोकू हा गेम काय आम्ही अजून खेळलेलो नाही कारण आम्ही जेव्हा लहान होतो मी ऐकलेलं पण हा गेम या गेमचं नाव ऐकलेलं पण मी खेळ गेम तर नाही खेळलो पण ऐकलो कारण आमच्या इथं काय एवढं कोणी हुशार नव्हतं आम्ही खेड्यातले मी आत्ता त्याचं ऐकलेलं की असं की हा गेम आकड्यांनुसार केला खेळला जातो म्हणजे असं चौकोन असतो त्यामध्ये एक ते दहा हे अंक भरायचे असतात ते पण एका मिंटामध्ये एका मिनटात हे आकडे भरून त्यामध्ये कोणता पण असं अंक मिस नको आहे म्हणजे हरवलेला नको आहे तो अंक तो अंक कुठून न कुठून जॉईन करायचा आहे ते सात सेकंड असतात त्यासाठी आणि या एक साठ सेकंड म्हणजे एक मिनटं एक मिनटामध्ये आपल्याला ते चौकोन आहेत म्हणजे काय भो ते चौकोनामध्ये एक ते दहा हे अंक भरायचे असा हे खेळचा रुल आहे आणि एक मिनटं दिलेला असतो या खेळामध्ये आणि या खेळामध्ये एकदा खेळलेलो मी हा खेळ म्हणजे मोठा झाल्यावर लहानपणी नाही खेळलो हा खेळ जपानी होता हे माहीत नव्हतं पण कळालं काही दिवसांनी हा खेळ जपानी होता मग याचा अनुभव असा आला मला की यामध्ये शक्ती वगैरे काही कामाची नाही पण युक्ती लागते कारण हा गेम खेळत असताना एक मिनटामध्ये तुम्हाला दहा अंक विचारात घ्यायचे आणि ते अंक पटापट कुठे भरायचे म्हणजे ते आकडे वाईज असतं का हा आकडा तुम्ही इथं भरायचा तो आकडा इथे भरायचा असे विविध प्रकारचे आकडे एक ते म्हणजे दुसरे आकडे पण नाही एक ते दहा यामध्येच पण विव वेगवेगळ्या प्रकारच्या आकडे नाही का का एक ते दहामध्ये एक इकिटी इकीकडे एक दोन आला तीन आला पुन्हा चार आला चारच्यामध्येच तीन आला तीनच्यामध्ये सहा आला सहा ओढूनकडून म्हणजे असे आकडे मी मिझिंग असतात म्हणजे आकडे हरवतात काही आकडे ते जॉईन करायचं काम आप म्हणजे दहा अक्षरं आपण एका मिनटात जोडायचे ते पण सिक्वेंसनुसार सिक्वेंस म्हणजे लाईनीनुसार जोडायचे म्हणजे एक नंतर दोन दोन नंतर तीन तीननंतर चार चारनंतर पाच पाचनंतर सहा सहानंतर सात सातनंतर आठ आठनंतर नऊ नऊनंतर दहा हा जो काही म्हणजे त्यांची लाईन आहे ही लाईन वयनुसार आलं पाहिजे ते कारण चौकोन दिलेलं आहे तर चौकोनमधून आपल्याला ते जे आकडे पण दिलेले त्यामध्ये प्लेअर्स असतात आपण तो गेम एकट्यात नाही खेळता येत तो गेम मिळता खेळावं लागतो नाही का दोन जणांमध्ये एक आकडा तो देणार एक आकडा मी देणार समजा एक तू दिला मी पण माझा एक देणार दोन दिला तू माझ्या लाईनीच्यामध्येच दोन दिला माझ्या लाईनमधून तू मी तुझ्या लाईनमध्ये दुसरा दिला असे विविध प्रकारचे आकडे देत राहायचं